आपल्या देशातील व्यवस्था बाकी देशाच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे कारण की अमेरिका झालं जपान झालं ह्या खूप समोर गेलेले देश आहेत त्यांची प्रगती खूप चांगली आहे त्यांच्या तिकडले आरोग्यव्यवस्था ही खूप चांगली आहे पण आपल्याकडे त्यांचा तुलनेमध्ये खूपच आरोग्यव्यवस्था कमी आहे जसे सरकारी दवाखाने झाले या बाकीचे प्राइव्हेट झाले आपल्या जे आपण नेहमी पाहतो ते मध्ये खूपच गजगज राहते स्वच्छतेची अभाव राहते औषधीचा तुटवडा राहते किंवा त्या लेव्हलचे डॉक्टर लोक राहत नाही इमर्जन्सीला खूप बाहेरगावी न्यावं लागतो आणि लांबच असं दरवळ रांगा लावा लागतात किंवा काही काही ठिकाणी तर खूप महाग राहतात जे आपल्याला उर्दत नाही कारण की खूप महागाई असल्यामुळे पैसे खूप लागतात तर तिथे अशी सुधारणा करायला हवी की जेणेकरून ते फ्रीमध्ये या कमी पैशात व्हायला पाहिजे तिथली स्वच्छता चांगली राहायला पाहिजे ह्या गोष्टी त्या सरकारनी आणि तिथे चांगले वा वेल क्वालिफाईड डॉक्टर आणि शिकलेले ज्यानेकरून तिथून त्या पेशंटला कुठे बाहेर रेफर ना करायचं काम पडलं पाहिजे तर अशा प्रकारे त्यांनी सुधारणा करायला हवे